लाल बॉपट नट ज्याला वैज्ञानिक भाषेत इबीसिकीया फेरुगिनिया असे म्हणतात हे एक लहान झाड आहे जो प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या उष्ण कंटीयम भागामध्ये आढळते हे झाड प्रामुख्याने वर्षावनात वाढले लाल बॉपल नटचे झाड साधारणपणे दहा ते वीस मीटर उंचीचे असते आणि त्यांच्या पानावर जळसर गडद हिरवे रंग असतो याच्या फळांना गोलसर आकार असतो आणि त्यांचा रंग चमकदार लाल असतो ज्यांमुळे त्यांना रेड बॉपल नट असे नाव दिले आहे हे फळ आकाराने छोटे असून खाण्यासाठी योग्य असते लाल बॉपल नटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते